हॅलो हॅलो हो बोला ना हो हो करू शकते मग कसं पाहिजे तुम्हाला ते

हो तु्ही एकदा भेट घेऊन जा मग तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही बघून घ्या एकदा तुम्हाला हो ठीक आहे सर हो मी तुम्हाला एक दोन दिवसात कळवते मग क काय पाहिजे तुम्हाला कसं तुम्ही एकदा भेट देऊन जा हो फ्लॅट वगैरे हो तुम्ही भेट देऊन जा हो तुम्ही यायच्याआधी कॉल करा म्हणजे टाईम वगैरे कसं मॅनेजमेंट तुमचं बसलं पाहिजे ना हो संध्याकाळी आलं तरी चालेल सकाळी पण आले तरी चालेल हो हो तुम्ही बघून घ्या फ्लॅट पण आहे बंगलो पण आहे तुम्हाला काय जे आवडल ते करून घेऊ आपण मग हो ठीक आहे चालतं यायच्या आधी कॉल करा तु्ही भेटून जाईन हो ठीके नका काळजी करू हो होऊन जाईल हो ठीक आहे हो हो ठीक आहे चालेल